हो ॲक्चु नाशिक कॅब सर्व्हिसेसमधून बोलत आहे ना मला काही माहिती हवी होती मला नाशिकमध्ये पांडव लेणी ट्रेकिंगसाठी आम्हाला जायचं आहे तर आमचा ले आमचा सगळ्या म बायांचा मोठा ग्रुप आहे तर आम्हाला मिनी बससाठी माहिती मिळवायची होती हॅलो

हो हो हो हो हो बरं बर हो हो आम्हाला मला सांगा ना तुम्ही कसं पडेल ते मिनी बसचं आम्हाला कसं कॉस्टिंग होईल ते आम्हाला सांगा हो पण कसं आहे आता आमचं सगळ्या बाया असं ग्रुपमध्ये स्त्रिया असल्यामुळे त्यांना विचारून मला ते ठरवावं लागेल की किती आपण कुठलं घ्यायचं मिनी बस किंवा अर्बेनिया वगैरे तर मग कसं अंतर अस किती अंतर आहे आणि वेळ लागतो पोचायला अच्छा सगळ्यांनी एका ठिकाणी जमायचं आणि तिथून तुम्ही आम्हाला क कलेक्ट कराल ओके

आणि सकाळी लवकर येते का तुमची सर्व्हिस व्यवस्थित आहे आम्ही जी वेळ ठरवू त्या वेळेत येईल ना कारण की कॅब याच्याबद्दल आम्ही थोडं काही ऐकलं पण आहे की काही ड्रायवर जे असतात ते एकतर कॅन्सल करून देतात वेळेवर म्हणजे असे जे सर्व्हिसेस अच्छा हं ते बरं तुम्ही तिकडून येताना आम्हाला परत त्याच याच्याने येता येईल ना म्हणजे ओके साईडून तुम्ही आम्हाला हं ओके

अच्छा म्हणजे आपल्याला सहा वाजता निघावं लागेल बरं हां मी ते म्हणते ते तुम्ही थोडंसं कमी जास्त करा का हं हो खर्चाचा अंदाज तुम्ही कमी करा ना तुम्ही थोडे पैसे कमी करा आम्हाला ते ह तेच म्हणते कमी करा कसं करणार मग तुम्ही किती कमी करणार वगैरे ते पण सांगा मला सगळ्यांना माहिती पो पोचवायची त्यांच्यापर्यंत की मी काय काय

हो ओके ओके बरं ओके बरं ओके चालेल ओके हां